माझ्या धर्माविषयीचा अभ्यास करणे हे माझ्या शाळे अभ्यासक्रमांचा भाग नव्हतंच पण इथून पुढच्या जर पिढीला तो अभ्यास करायला मिळाला तर नक्कीच माझ्यामध्ये एक वेगळा बदल होऊ शकतो कारण की माझ्याविषयी म्हणजे मी जेवढं वाचलं आहे धर्माविषयी त्या म्हणजे माझ्या धर्माविषयी मी जेवढं वाचलं आहे त्यामुळं मला माझ्या धर्माविषयी खूप जास्त एक अभिमान आहे की मी या धर्मामध्ये जन्माला आले सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जे लोक धर्म धर्म करून नाचतात त्या लोकांना या धर्माविषयी काहीच माहिती नाही आहे मी आपला धर्म ग्रंथ हिंदूंचा धर्म ग्रंथ मोस्टलीम भगवद्गीता म्हणून वाचला जातो तर मी भगवद्गीतेचं वाचन केलं आहे आणि त्यामधून अशा बऱ्याच गोष्टी आहेत समाजाकडे प बघण्याचा दृष्टिकोन माझा पूर्णपणे बदलला आहे समोरचा माणूस हा माझ्यासाठी मी प्रत्येकाला एक माणूसकीच्या नात्याने बघायला लागली आहे नात्यांमध्ये गुरफटलेला जो माणूस आहे त्यांना नात्यांमध्ये न गुरफटता स्वतःचं जे देय जे गोल आहे ते पूर्ण करावं हे पूर्ण ग्रंता ग ग्रंथामध्ये सांगितलं आहे बऱ्यापैकी लोक खूप जास्त आक्रोष करतात गेलेल्या माणसा म्हणजे एखाद्या माणसाची डेथ झाली आहे तर त्यानंतर त्यांचा जो आक्रोष असतो तो न पेलवण्यासारखा असतो तर त्या आक्रोषापासून दूर होण्यासाठी मी धर्म ग्रंथ वाचायला सुरवात केली होती आणि त्यातून बऱ्याच गोष्टी मला कळाल्या माझा समाजाकडे बघायच्या दृष्टिकोन याप्रकारे बदलला की मला समोरच्यामध्ये म्हणजे मला आता कोणामध्ये असा फरक जाणवत नाही मला प्रत्येक माणूस माणुसकीच्या नजरेनं बघावासा वाटतो त्याची कुठली तरी उच्च किंवा नीच जात नाही आहे त्याचा रंग त्याच्यामध्ये जो भेद आहे त्याच्यामध्ये ज्या कमी आहेत त्या बघाव्याशा वाटत नाही समोरच्या माणसाला ॲज अ माणूस म्हणून बघणं हे मी धर्मग्रंथांमधून शिकले अजून अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या धर्मग्रंथामधून शिकण्यासारख्या आहेत भगवद्गीतेमधून मी पर्सनली खूप जास्त मी खूप जास्त स्पिरिच्युअल नव्हते मी कधी धर्म ग्रंथांना हात पण लावला नव्हता पण आफ्टर रीडिंग भगवद्गीता मला अशा बऱ्याच गोष्टी कळाल्या की मी भरपूर गोष्टी अजून वाचू शकते मी स्वतःमध्ये इम्प्लिमेंट करू शकते त्या गोष्टींथ्रू आणि मी नंतर माझं स्पिरिच्युअलिटीकडे धर्माकडे रिलिजन्सकडे खूप जास्त कल वाढला मी असं नाही म्हणते की माझं धर्म सगळ्यात महान आहे दुसऱ्यांचा धर्म खराब आहे असं नाही म्हणत आहे पण प्रत्येकाला एक चॉईस मी आली होती राईट की मला माझा हा धर्म हवा आहे प्रत्येकाला चॉईस मी आली होती त्यां देवाने ज्या घरामध्ये जन्माला घातलं तिथं तो ज जन्माला आला आणि तो धर्म त्यानं स्वीकारला ॲक्सेप्टन्स दिला त्या धर्माला आणि पुढे तो त्या धर्मामध्ये वाढल्यामुळं प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान असणं हे स्वाभाविक आहे मी समाजाकडे बघण्याचा जो माझा दृष्टिकोण आहे की जी दया करुणा अशा बऱ्याच प्रकारच्या भावना आहेत ज्या एंड ऑफ धिस इरा काही उपयोगाच्या नाही आहेत ठीक आहे तर त्या तेवढ्यापुरत्या आहेत जर कोणाला मदतीची गरज आहे तर तुम्ही मदतीचा हात पुढे करून त्याला मदत करा स्वतःकडे साठवून ठेवण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला आयुष्याच्या शेवटी ज्या एंड ऑफ दीस इरा ज्या लागणारे असं आपण म्हणतो त्या काहीच उपयोगाच्या नाही आहे कारणकी माणूस शेवटी जाताना काही घेऊन जात नाही सो धर्मग्रंथांमधून मला तरी एवढी माहिती कळाली की समोरचा माणूस आणि त्याच्याशी किती माणूसकीनं वागलं पाहिजे आणि समाजामध्ये जी आत्ता विकृती सुरू आहे त्या विकृतीला जर आपल्याला आळा आणायचं असेल तर लोकांचा धर्माकडे जो वाढणारा कल आहे धर्माप्रति जो वाढणारा कल आहे तो वाढवला पाहिजे आपल्या अभ्यासक्रमांमध्ये लहानपणापासूनच आपलं तिथे संस्कार होण्यासाठी आपल्या अभ्यासक्रमामध्ये धर्माविषयीचा अभ्यास ॲड करणं खूप जास्त गरजेचं आहे आणि याविषयी मी एवढंच बोलू शकते